मी मुंबई येथे बँड्रा इथे उभी आहे सायरा मेडिकल जवळ मला रेल्वे रेल्वे स्टेशनवर जायचं होतं त्याच्यामुळे मला कॅब बुक करायचे आहे तर तुम्ही किती पैसे घ्याल आणि किती किलोमीटर अंतर असेल आणि तुमचं मिटर आहे की बिल आहे त्याचे मला सुचवा आणि जाण्या येण्याचा खर्च किती लागेल त्याचे बिलही सांगा मला रेल्वे स्टेशनवर जायचे आहे तर म्हणजे किती होईल